जाहिरातीसाठी खूप वेगवेगळे मार्ग आहे जसे वर्तमान पत्रे पॉम्प्लेट टी व्ही रेडियो आणि ऑटोद्वारे लाऊडस्पीकर फिरवून पण एक जाहिरात करता येते आणि सध्याचे चित्र म्हणजे मोबाइल मोबाइलमदे क जाहिरीतीसाठी खूप सारे ऑप्शन आहेत जसे व्हाट्सअप इन्स्टाग्राम ट्विटर आणि इज ट्विटर इत्यादी आहेत त्याच्याने खूप फा लवकरात लवकर आपण जाहिरात करू शकतो आणि त्याच्यातल्या अतिशय सर्जनशील म्हटलं झालं तर मीडिया मीडियाद्वारे जो बघू शकत नाही त्याला पण ही जाहिरात माहीत होते तर माझं असं म्हणणं आहे की सर्वात अतिशय सर्जनशील आणि प्रवाब प्रभावी जाहिरात आहे मीडिया